भारतीय राजकारण आणि राजकीय नेत्यांबद्दल म्हणायचे म्हटले की काहीक भारतातील नेत्यांनी उत्तम कामगिरी केली आहे परंतु काहीक नेत्यांनी काहीच कामगिरी केलेली नाही आहे लोकशाहीचं म्हणा भारतातील लोकशाहीचं म्हणायचं तर लोकशाहीनी महिलांना आरक्षण महिलांना मतदानाचा हक्क महिलांसाठी राखीव जागा दिल्या आहेत लोकशाहीमुळे मला स्वतंत्र बोलण्याचा फिरण्याचा माझे नि स निर्णय स्वत घेण्याचा हक्क मला दिलेला आहे आणि माझ्या क्षेत्राला पर्यटनाचा वारसा लाभलेला आहे म्हणून मला जर राजकीय नेत्यांना मिळा भेटायची संधी जर मला मिळाली तर मी आदित्य ठाकरे यांना भेटण्याची इच्छा ठेवेन कारण की माझ्या क्षेत्राला पर्यटनाचा वारसा लाभला आहे त्यामुळे ते पर्यटनमंत्री आहेत तर मी त्यांच्याशी वार्तालाप करून माझ्या क्षेत्रात अजून जास्त विकास कसा होईल हे मी त्यांच्याशी संवाद याचा मी त्यांच्याशी संवाद साधेल आणि ते जर माझ्याशी माझ्या क्षेत्रात येऊन जर ते मला भेटले तर ते त्यांचे फोटो वगैरे सोशल मीडियावरती टाकून माझ्या क्षेत्राचा अजून जास्त अजून जास्त विकास होईल कारण की ते पर्यटनमंत्री आहेत म्हणून लोक त्यांना फॉलो करून माझ्या क्षेत्रात माझ्या क्षेत्रात भेट देतील म्हणून मी त्यांना भेटायची इच्छा आहे